हॅलो नमस्ते मी मी लांबच्या प्रवासाला जात आहे आणि प्रवासा दरम्यान मला संपर्क राहू शकता याची खात्री करण्यासाठी मला माझ्या प्रिपेड मोबाईल खात्यातील शिल्लक तपासायची आहे मग मी कसं तपास सू त्यानंतर कोणती दुसरी पद्धत

अजून सोप्प्या भाषांनी मला कळवा कळतं आहे आणि मला प्रवासाच्या योजनाबाद योजनांबद्दल अजून माहिती द्यावं

त्याच्यात सगळे सुविधा आहे मला भेटेल ना

जर तरी तिथं नेटवर्क नसेल तर मी कसं आहे उपोक्ता होऊ शकतो कसं म्हणजे पेमेंट करू शकतो

कळालं आहे अजून सोप्या पद्धतीने सांगावं बरं तुम्ही मला याबद्दल सहाय्यता केली मी तुमचा आभार व्यक्त करतो आहे

धन्यवाद